आमच्या राज्यातील अनेक प्रकारच्या लोकांच्या त्यांच्या त्यांच्या समाजाच्या वर्गातही अनेक कला आहे ज्यामध्ये आपण आदिवासी आदिवासी डान्स आदिवास्यांचे नृत्य आदिवास्यांचे राहणीमान आदिवास्यांची कला आनिवास आदिवास्यांची शस्त्रक्रिया असे त्यांच्या त्यांच्या अंगी कलात्मक गुण आहेत आणि ते व्यक्त करायचं झाले तर गणपती उत्सवात त्यांचे सेपरेट डान्स घेतात त्यामध्ये आदिवासी डान्स असतात आदिवासी संगीत असतात आदिवासी कल्चर आदिवासी ड्रेसिंग याचे भरपूर उदाहरणं ते देतात आणि सांगायचं झालं तर आपल्या राज्यात लावणी नृत्य असे भरपूर कला आहेत की ते एखाद्या ज जत्रात मेळ्यामध्ये मेळाव्यामध्ये ते व्यक्त करतात कुणी गायनाच्या माध्यमातून कोणी डान्सच्या माध्यमातून तर कुणी बोलण्याच्या माध्यमातून आपली कला सादर करतात असे सुप्त गुण आमच्या राज्यातील भरपूर लोकांमध्ये आहेत की जे आपल्या आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांशी जवळीक वापरून आपण आपल्या मनोगत व्यक्त करतात जसं की डान्स गाणी झााली अशी भरपूर आहेत